हॅलो मिस्टर धीरज पटेल

हां तुम्ही ओला कॅबमधून बोलत आहे ना हा मी आत्ता तुमच्या गाडीमधून सर तुमची जी ग्रे कलरची वॅगनर आहे बरोबर न हा वॅगनर बुक केली होती सर मी तुमची आपल्या भाईंदर नवघर रोडवरून गोरेगाव ईस्ट एन एन पीमध्ये आले होते सर तुमच्या गा तुमचा गाडी नंबर आहे एम एच झीरो टू इ एल टू वन नाइन झीरो हा ना सर बरोबर ना ॲक्चुली मी आता मागच्या सीटवरती तुमच्या माझी एक ग्रे कलरची पर्स विसरली आहे एक बॅग आहे सर ग्रे कलरची मागच्या सीटच्या राइट साइडच्या विंडोच्या खाली आहे बघा सर आहे ना सर सर ॲक्चुली त्याच्यात माझा लॅपटॉप आहे सर आणि काही डॉक्युमेंट्स आहेत

नाही नाही पाण्याची बॉटल वगैरे ओ आहे तर ती प्लीज मला तुम्ही देऊ शकता का आणून परत तुम्ही आता दुसरं भाडं घेतलं आहे का सर ते तुमचं कु तुम्ही कुठे ड्रॉप करणार आहात अंधेरी ठीक आहे सर मग परत तुम्ही नंतर अंधेरीहून रिटन येताना मला तुम्ही कॉल करा ना सर या नंबरवरती माझा नंबर लिहून घ्या सर नाही नाही चालेल तुम्ही याच नंबरवरती कॉल करा मग सर याच नंबरवरती कॉल करा आणि तुम्ही मला पाहिजे तर तुम्ही मला सांगा कुठे यायचं मी तिथे येऊन घेऊ शकते तुम्ही परत गोरेगाव साइडला येणार आहात का प्लीज या ना सर अहो तुम्ही ओबेरायपर्यंत आलात तरी चालेल ओबेरायपर्यंत या आणि ओबेरायला आल्यानंतर तुम्ही मला तिथे कॉल करा मी पाहिजे तर तिथे येते बॅग घ्यायला सर ठीक आहे आता आत्ता तुम्हाला तरी किती वेळ लागेल यायला सर आता सव्वाआठ झालं ॲक्चुली मला लॅपटॉपची गरज होती सर कारण माझी मीटिंग आहे त्यासाठी प्लीज बघा ना तुम्ही जेवढ्या लवकर येऊ शकाल तेवढं य याल का आत्ता तुम्ही कुठपर्यंत पोचलात सर मग मी पाहिजे तर ऑटो करून येते ठीक आहे ठीक आहे चालेल मला तुम्ही तीन वाजेपर्यंत कॉल करा मी तिथे येऊन तुमचा तुम्ही हा हो हो हो चालेल चालेल तुम्ही ओबेरायपर्यंत या मला कॉल करा मी पाहिजे तर तिथे येऊन तुमचे हां हां तुम्ही तुमच्याजवळ ठेऊन द्या पुढे मागे नका ठेऊ परत कुठला कस्टमरनी हे केलं तर ठीक आहे सर थॅंक यू